आजकाल आधी भरपूर शिक शिक्षण हे वाढलेलं आहे पण नोकऱ्या मिळत नाहीत असं एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा आपल्याला ऐकायला मिळते पण आज असे अनेक व्यवसाय आहेत की जे अगदी घरातून आपण सुरू करू शकतो आणि त्याच्यामध्ये मिळणारं जे पैसा आहे तो पण व्यवस्थित असतो तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टीमध्ये जर तुम्ही एखादं काम सुरू केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला काम करायलाही आनंद मिळतो तर याच्यामध्ये छोट्या व्यवसायांमध्ये अगदी आपल्याला खूप टेक्नॉलॉजिकल तुम्ही खूप शिकलेलं असायला पाहिजे असंही नसतं अगदी साधेसाधे आजकाल ट्रान्स्क्रिप्शन हा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला गोष्टी ऐकायच्या आहेत आणि त्या टाईप करायच्या आहेत इतकं साधं ते काम असतं फक्त लक्ष देऊन ऐकणे आणि न चुकता चुका न करता टाईप करणे एवढं काम असतं दिवसातनं दोन तास तीन तास असे तुम्ही दिलेत तरी त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी पैसा मिळतो आणि आपल्यापलं एक घरात घरच्या घरी करता येण्यासारखं हे काम आहे दुसरं काम मला जे दिसतं आहे सध्या ज्याची गरज पण आहे ते म्हणजे आजकाल आपल्याकडे वयोमान हे खूप वाढत चाललेलं आहे आणि वयोमर्यादा ज्याला आपण म्हणतो ती आणि घरामध्ये जर सगळे नोकरी करणारे असतील तर वयस्कर लोकं जे घरात एकटी राहतात तर त्यांच्याबरोबर एकतर त्यांना आपल्या घरात आणून तेवढ्या वेळापर्यंत त्यांची काळजी घेणं किंवा आपण त्यांच्या घरी जाऊन तेवढा वेळ राहून त्यांची काळजी घेणं हा एक छोटा व्यवसाय म्हणूनसुद्धा याच्याकडे आपण पाहू शकतो त्यासाठी आपण छोटेसे काही काहीकाही गोष्टी शिकलो त्याच्यामध्ये जसं नर्सिंगचं नर्सिंग म्हणण्याच्या पूर्ण नर्सिंग कोर्स करायची गरज नाही आहे पण त्या वयस्कर व्यक्तींना आधार कसा द्यावा त्यांना उठायला बसायला मदत कशी करावी त्यांना वॉशरूमला नेताना काही अडचणी येत असतील तर त्या कशा दूर कराव्यात ह्याचेही काही छोटे छोटे कोर्सेस असतात किंवा त्या अनुभवातनही तुम्हाला शिकता येतं तर ते जर आपण शिकलो आणि त्याच्यामध्ये जर आपण करायचं ठरवलं तर आज अक्षरशः मोठ्या प्रमाणात मागणी आहे या सगळ्या व्यवसायाला आणि या सगळ्या अशा प्रकारचं काम करणाऱ्या लोकांची खूप मोठी गरज आहे आणि जरुरी नाही आहे की तुम्ही अगदी हे कायम केलं पाहिजे तुम्हाला जेव्हा वेळ आहे जितका वेळ आहे तितका वेळ तुम्ही हे करू शकता त्यानंतर एक दु एक समाजसेवा म्हणून पण या व्यवसायाकडे आपल्याला पाहता येतं कारण ती समाजाची एक मोठ्ठी गरज आहे दुसरं असं आहे की आजकाल मुलांना शाळेमध्ये तर शिकवलं जातं पण घरी अभ्यास घ्यायला मुलांचा आईवडलांना वेळ नसतो तर ते तुम्ही जर थोडंसं मुलांच्याकडनं अभ्यास करून घेऊ शकत असाल मुलांबरोबर तुम्हाला वावरायला आवडत असेल तर ट्युशन अशा पद्धतीनी जरी अगदी नाही केला तो व्यवसाय तो तर एक आहेच व्यवसाय की ज्याच्यामध्ये तुम्ही शाळेतल्या मुलांना घरी बोलवून किंवा वेगळी जागा छोटीशी घेऊन तिथे तुम्ही क्लासेस घेऊ शकता पण नुसतं होमवर्क करून देणं हासुद्धा एक काळाची गरज आहे व्यवस्थित त्या मुलाला ते समजलं आहे की नाही हे पाहून त्याच्याकडनं होमवर्क करून घेणं हासुद्धा एक छोटासा व्यवसाय आहे दिवसाचा एक दोन तास तुम्ही जरी त्याच्यासाठी दिलेत तरीसुद्धा तो भरपूर तुम्हाला पैसा मिळवून देऊ शकतो आणि त्याच्याशिवाय पुन्हा मी म्हंटलं तसं की योग्य संस्कार मुलांवर होणार असतील तर कुठल्याही बापांना नको आहेत तर त्यामुळे ती पण एक प्रकारची मला वाटतं की समाजसेवेच केल्यासारखी ती आहे तो एक व्यवसाय म्हणून आपण बघू शकतो दुसरं एक अतिशय महत्त्वाचं म्हणजे आजकाल आजारी माणसं जे असतात त्यांना औषधं पाणी खूप लागत असतं पण त्यांच्याकडे भरपूर औषधं आणली गेलेली असतात आणि ती औषधं बऱ्याचदा अशी होतात की ती जास्त आणली जातात कारण पटकन जाऊन आणायला नंतर वेळ मिळणार नाही म्हणून पण ती कधी कधी आउटडेट होण्याच्या मार्गावरती असतात तर हा जर तुम्ही एक असा पद्धतीचा ऑप्शन लोकांना दिलात की तुमच्याकडची महिनाभर अलीकडे असलेली किंवा दोन महिने अलीकडे असलेली जी औषधं आहेत ती तुमची तुम्ही आमच्याकडे आणून द्या आणि त्याचा काही छो थोडासा मोबदला आम्ही तुम्हाला देऊ आणि हे औषधं तुम्ही जर गरजू व्यक्तींना द्यायला सुरुवात केलीत तर त्यांनाही ती स्वस्त दरामध्ये मिळू शकतात आणि त्याचा मोबदला थोडासा तुम्ही तुमच्याकडे ठेऊन तो राहिलेला मोबदला जो आहे अर्थात याच्यासाठी तुम्हाला डीफार्मसीचं शिक्षण घेणं आवश्यक आहे त्याशिवाय तुम्ही मात्र हा व्यवसाय करू शकत नाही पण त्याचाही तुम्हाला एक छोटंसं लायसन्स पण घ्यायला लागतं आणि मग हे करू शकता पण कदाचित काळाची गरज म्हणून हे करणं आवश्यक आहे कारण दुकानदारांकडे जर हे वयस्कर ते औषधं घेऊन गेले तर ती परत घेतली जाण्याची शक्यता कमी असते आणि त्यांची ती औषधं वाया जाणार असतात तर या पद्धतीनी दुसरं एक मला असं दिसतं आहे की तुम आजकाल आपल्याकडे बाहेर ज्या भाजीपाला मिळतो किंवा अन्नधान्य मिळतं त्या सगळ्यावर मोठ्या प्रमाणामध्ये कीटकनाशकांचा वापर झालेला असतो तर तुमच्याकडे थोडीशी जरी जागा असेल तरी तिथे तुम्ही भाजीपाला आणि फुलंझाडं वगैरे लावून ती जर तुम्ही वाढवलीत आणि त्याची रोपं आणि मुख्य म्हणजे भाजीपाला तुम्ही बिना कीटक विरहित कीटकनाशक न फवारलेली भाजीपाला जर तुम्ही देणार असाल तर आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना त्याची गरज आहे अगदी तुमच्या आसपासच्या दहा घरांमध्ये जरी तुम्ही ती भाजी दिलीत तरीसुद्धा त्यातनं तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये नफाही मिळू शकतो आणि एक अत्यंत चांगलं काम म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो तं असे अनेक व्यवसाय आहेत आपल्या आवडीचा जो कुठला व्यवसाय असेल तो तुम्ही निवडू शकता आणि ते करू शकता